चित्रकलेच्या कार्यशाळेत भाग कधी घेतला नाही परंतु आम्हाला शाळेतच चित्रकला विषय असल्यामुळे आणि तो कंपल्सरी असल्यामुळे चित्रकलेचा वर्ग हा आमचा दर आठवड्याला होत असे शाळेत चित्रकला शिकत असताना मी त्यामध्ये साधारणपणे एक बेसिक चित्रकला काय असते आणि ती चित्र रेखाटण्याची एक शैली कशी असते ह्या गोष्टी तर शिकलेच पण आपल्याला दिलेला कागद आणि सांगितलेले चित्र त्या मापात कसे बसवायचे किंवा त्या चित्रांमध्ये रंग कसे भरायचे ह्या गोष्टी शिकले त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट मी शिकले की कागद कधीही चित्रकलेचा आपण जेव्हा चित्र काढतो आणि रंगवतो तेव्हा तो कुठेही मोकळा किंवा रिकामा दिसता कामा नये म्हणजे चित्र भरगच्च नसले तरी चालेल पण रंग देताना आपण त्या चित्र पूर्ण कागदाला रंग दिला तर ते क चित्र उठून दिसते मग त्यामध्ये जेव्हा आपण वॉटर कलर पेंटिंग करतो तेव्हा वॉश देणे ज्याला म्हणतात असं की आम्ही चित्र रंगवायच्या आधी चित्र काढून झाल्यानंतर साधारणपणे एकदम फिकट पिवळ्या रंगाचा वॉश आम्ही देत असू म्हणजे स्पंज फिकट पिवळ्या रंग वॉटर कलर पाण्यामध्ये बनवून त्याचा स्पंजला लावून त्याचा एक वॉश चित्राला द्यायचा आणि मग तो ते वाळलं की मग त्यावरून आपल्याला जे हवे ते पेंटिंगचे वॉटर कलरचे रंग वर पुन्हा द्यायचे ते चित्र खूप सुंदर दिसतं आणि हे सगळं मी चित्रकला वर्गामध्ये शिकले त्यानंतर चित्र रंगवून झाल्यानंतर संपूर्ण चित्राला आऊटलाईन करणे जेणेकरून अजून आपल्या चित्रात एक उठावदारपणा येतो जसेच्या तसे चित्र बघून ज्याला स्टील लाईफ ड्रॉईंग म्हटले जाते ते मी या चित्रकला वर्गामधून शिकले चित्रकला वर्ग केल्यामुळे माझ्या हाताची जी ग्रीप होती ती अजून पक्की झाली म्हणजे वर्तुळ काढणे अगदी डॉटपासून बिंदूपासून ते वर्तुळ काढणे किंवा सरळ रेष काढणे तिरकी रेष काढणे ह्या गोष्टी मी चित्रकला वर्गातून शिकू शकले